बोलते

काय होत आहे ते तुम्हाला कधीपासून जॉईंट करायचं त्याच्यावरती आहे मॅम तुम्हाला म्हणजे कधी जॉईन करायचं ते तुम्ही सांगा तसं मी माझं से शेड्युल तुम्हाला पाठवते हां चालेल चालेल तुम्हाला म्हणजे योगा का वगैरे करायचं आहे ते तुम्ही सांगू शकाल का म्हणजे तुमच्यासाठी मी शेड्युल बनवेन ठीक आहे ठीक आहे चालेल म्हणजे तुम्हाला सांधेदुखी म्हणजे गुडघ्याचा वगैरे आहे का ओके हां ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला कधी वेळ असेल म्हणजे सकाळ दुपार संध्या टायमिंगमध्ये चालेल मग मी पहाटे किंवा संध्याकाळी कोणत्या टाईममध्ये फ्री असता म्हणजे त्याप्रमाणे मी तुम्हाला सिक्शन घेऊ सेक्शन घेऊ शकते तुम्ही ऑनलाईन सेक्शनसाठी आहात त्यामुळे मी तुम्हाला एक लिंक पाठवेन त्यात त्या तुम्ही जॉइंट करायचं आहे आणि मी तुम्हाला मग योगा शिकवेन चालेल ना हां आणि योगाची फीस आपण ते नंतर डिस्कस करूया की आताच तुम्ही करता ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला किती दिवस हे कंटिन्यू ठेवायचं आहे ठीक आहे चालेल मग सहा महिन्याचे तुमचे दोन हजार रुपये होतील

हो चालेल करू शकता तुम्ही मग तुम्ही आमचे रेग्युलर कस्टमर झाल्यावर आम्ही तुम्हाला फी कमी करू ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला लिंक पाठवते आज संध्याकाळी ते तुम्ही बघा आणि तुम्हाला काही डायट पण मी पाठवते ते पण तुम्ही कॅरी करा म्हणजे तुमचं लवकर बरं व्हायला मदत होईल ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला आज संध्याकाळी पाठवते ओके चालेल थँक्यू